तुम्ही आता कुठे आहात अच्छा तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला काय दिसतं आहे डाव्या हाताला काय दिसतं आहे डाव्या हाताला तुम्हाला राधाकृष्ण फर्निचर दिसलं ओके ठीक आहे तुम्ही दहा पावलं पुढे गेलात की तुम्हाला गुरुकृपा हॉटेल दिसेल डाव्या हातालाच ठीक आहे गुरुगृपा हॉटेलकडनं तुम्ही लेफ्ट मारलात की तुम्ही तुम्ही एक पाचशे मीटरवर आलात की तुम्हाला श्रद्धा बंगला दिसेल हां श्रद्धा बंगल्यानंतर तुम्ही त्या पुढची तुम्हाला तिर्लोटकर हाऊस हाऊसिंग सोसायटी दिसली लेफ्ट साईडला दिसेल तुम्हाला तिर्लोटकर हाऊसिंग सोसायटी नाही नाही नाही तुम्ही चुकी जा किर्लोस्कर नाही तिर्लोटकर हाऊसिंग सोसायटी तिर्लोटकर हाऊसिंग सोसायटी श्रद्धा बंगल्याकडनं पाचशे मीटर पुढे मागे नका जाऊ पुढे या म्हणजे उजव्या हाताकडनं सरळ चला हां तुम्ही आता श्रद्धा बंगल्याकडे आलात तुम्हाला आता उजव्या हाताला श्रद्धा बंगला दिसतो आहे का डाव्या हाताला श्रद्धा बंगला दिसतो आहे डाव्या हाताला श्रद्धा बंगला दिसला तुम्ही आता तिथनं शंभर मीटर पुढे गेलात तुम्हाला तिर्लोटकर हाऊसिंग सोसायटी पिवळ्या रंगाची इमारत दिसेल दिसली पिवळ्या रंगाची हां पिवळ्या रंगाच्या इमारतीतनं तुम्ही पाचव्या फ्लोअरला आलात पाचवा फ्लोअर लिफ्ट चालू आहे पाचव्या फ्लोअरला या पाचल्या पाचव्या फ्लोअरला प्रकाश तिर्लोटकर नावाचं घर दिसेल त्या माझं घर आहे